आत्ताच्या आत्ताच्या इंटरनेट युगात भरपूर व्हिडीओ गेम्स आहेत त्यामध्ये मला माहीत असणारपैकी क्लॅश ऑफ क्लॅन्स पेस बी जी एम आय यासारखे गेम्स आहे त्यामध्ये ह्या तिन्ही गेम्स मी खेळलो आहे ह्या मला आवडतात कारण क्लॅश ऑफ क्लॅन्स गेममध्ये अपग्रेडे अपग्रेडेशन टॅक्टीक्स यावरती काम असतं त्यामुळे ही गेम मला आवडते आणि पेसही फुटबॉल बेस गेम आहे त्यामध्ये पण लेव्हल ऑफ प्लेअर साईन इन साईन आउट यासारखे प्रकार असतात हे रिॲलिटी बेसवर गेम आहे फुटबॉलमधील आत्ता चालू असणारे रिॲलिटी आणि या मध गेममधील ग्राफिक्स वगैरे हे स बऱ्यापैकी सेम असतं आणि बी जी एम आय ही तर सर्वात लोकप्रिय गेम आहे ती त्यामध्ये आपण आपल्या फ्रेंडसोबत खेळू शकतो आणि आपले अपोनंट्सदेखील आपल्यासारखेच गेम खेळणारे असतात त्यामुळे हा गेम मला आवडतात